हॅलो ज्वेलरी शॉपमध्ये ज्वेलरी शॉप आहे का हो कोणता हो का कोणती कोणत्या प्रकारचे दागिने आहेत तुमच्याकडे डा डायमंडची दागिने सोन्याची दागिनेवगैरे आहेत ज्वेलरी कोणती कोणती आहे मंगळसूत्रासाठी डिजाइन वगैरे काय वेगवेगळे

नेकलेस राणीहार

मोहनमाळ अंगठ्या सगळ्या प्रकारच्या आहेत मंगळसूत्र पाहिजे आहे सोन्याचा भाव काय चालू आहे सध्या रेट अरे वा अरे बाबा बावीस कॅरेटचे किती चोवीस कॅरेट मंगळसूत्राच्या डिझाइन व्हॉट्सपवर पाठवू शकता का या नंबरवर हो सोमवारी दुकान किती वाजता उघडते किती वाजेपर्यंत चालू राहते किती वाजेपर्यंत

हो हो ठीक आज येत न नाही तर उद्या येईन मी

ओके ओके

ठीक धन्यवाद